आमच्या भागामधे अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणारे काही लोक आहेत की जे अजूनही अंधश्रद्धा या गोष्टी ते पाडतात या बाबाजवळ किंवा त्या बाबाजवळ त्याए जातात आणि ते बाबा त्यांना जे पण काही सांगतात करायला त्यावं त्या त्या गोष्टी ते फॉलो करतात आणि हा धागा बांधला की हे होणार आहे तो धागा बांधा रात्री बारा वाजता उठून तुम्ही नदीवर अंघोळ करून या ओल्या अंगानं तुम्ही या या झाडाची पूजा करा मग तुमचं सगळ्या गोष्टी पूर्ण होतील अशा गोष्टी आमच्या भागात बऱ्याच ठिकाणी घडतात आणि आम्ही ते पाहातो पण त्यामुळे या लोकांना ह्या गोष्टी कळतच नाही आहे की सायन्स किती पुढे गेलेलं आहे एकविसाव्या शतकात पण ही लोक या अंधश्रद्धेवर ठामपणे विश्वास ठेवतात हे बघून खूपच वाईट वाटतं आहे